मी किती सिनेमे बघितलेत याचं उत्तर खरं तर देणं अवघड आहे कारण मी असंख्य सिनेमे बघते दर शुक्रवारी जो लागतो तो बघते लहानपणापासून बघत आले आहे माझा सर्वात आवडीचा सिनेमा मी पंधरा वर्षाची असताना बघितला आणि त्यामुळे तो सर्वात आवडीचा अजूनही राहिला त्या सिनेमाचं नाव आहे बेताब त्या बेताबबद्दल झालं असं की मला वाटतं पंधराव्या वर्षी आपण जे काही बघतो आणि मग तेव्हा आपलं वयच असं असतं की आपण जे बघतो त्याचा एक वेगळा आपल्या मनावर परिणाम होतो तसा जेव्हा बेताब आला तेव्हा आम्ही पहिल्यांदा दुपारच्या शोला गेलो बघायला आणि त्याचा हिरो होता सनी देवोल आणि हिरोईन होती अमृता सिंग आणि मी सनी देवल आणि अमृता सिंग दोघांच्याही तितक्याच प्रेमात पडले म्हणजे फक्त हिरोच्या पडले असं नाही दोघांच्याही पडले सिनेमा टिपिकल मसाला चित्रपट असतो तसा होता सलीम जावेदने लिहिलेला होता आर डी बर्मनची गाणी होती गाणी सगळी सुंदर होती लता मंगेशकर नी फारच छान गायलेली गाणी होती त्याच्यात सनी देवोल गरीब अमृता सिंग श्रीमंत त्या दोघांमधला संघर्ष आणि मग नंतर म्हणजे अगदी सुखद शेवट असाच तो सिनेमा होता खरं तर पण त्याच्यातला सनी देवोल घोडे चालवणारा होता त्याच्याकडे बघून असं वाटलं की जोपर्यंत आत तोपर्यंत हिंदी सिनेमा बघून असं कधी वाटलं नव्हतं की त्याचा जो नायक आहे तो खरोखरच घोडे चालवतो आहे किंवा मारामारी करतो आहे सनी देवोलकडे बघून असं खरंखरं वाटलं की हा माणूस खरोखरच घोडेस्वार असेल किंवा ह्याने जर का कोणाच्या कानाखाली वाजवली तर तो खरंच वाजवू शकतो असं त्याचं शरीर त्याची शरीरयष्टी अशी आहे शिवाय अमृता सिंगचं असं होतं की ती सुंदर नव्हती म्हणजे ती तेव्हाही कोणाला सुंदर वाटायची नाही आणि मला लहानपणापासूनच फार माझ्या सौंदर्याच्या कल्पना वेगळ्या असल्यामुळे मला ती फार आवडली ती थोडीशी त्या सिनेमात माझ्यामते फेमिनिस्ट पण होती ती काही अशी लाजणारी बुजणारी हिरो जे म्हणेल ते करणारी त्याच्या अशी प्रेमात पडणारी अशी नव्हती उलट अवघड होतं सनी देवोलला तिला त्या सिनेमात स्वतःच्या प्रेमात पाडणं पण मग नंतर पडल्यानंतर ती अगदी जगाचा विरोध करून त्याच्याबरोबर जायला तयार झाली त्या सिनेमात आणि गेलीसुद्धा तर म्हणजे तो सिनेमा त्याच्यानंतर मी खूप चांगले सिनेमे बघितलेत त्याच्या आधीही बघितलेत आणि खरंत गुरुदत चे सिनेमे किंवा यशराजचे बरेचसे चांगले सिनेमे जे पूर्वी यश चोप्रानी निर्देशित केलेले किंवा राज कपूरचे अनेक सिनेमे अशा अशा अनेक अनेक किंवा परदेशातले अनेक सुंदर सिनेमे सर्वच भाषांमधल्या सिनेमांना बघितल्यानंतरसुद्धा अजूनही मी असं म्हणेन की बेताबच माझा सर्वात सर्वात आवडता सिनेमा आहे कारण की मी माझ्या मते तो अशा वयात बघितलेला आहे की जेव्हा त्या सिनेमाची माझ्यावर प्रचंड छाप पडली